हालो बोला ना मॅडम मी चिखलदऱ्याहून बोलतो हॅलो पंकज मंडले हॅलो बरं कधी करायचे अच्छा किती दिवसासाठी

अच्छा ठीक आहे ना तर अच्छा मग एका दिवसात येणं जाणं होणार नाही ना मॅळम तुम्हाला दोन दिवस स्टे स्टे करावा लागेल चार्चेस लागंल तुम्हाला नाईटचे चार्जेस लागेल किंवा दिव एक दिवस रहावं लागेल ना

जायचे सातशे रुपये लागेल यायचे सातशे रुपये लागंल आणि हॉल्डिंग चार्ज लागेल चारशे रुपये

तर तुम्हाला क्लूझर करावं लागेल कारण की सात आठ जण म्हटल्यानंतर एवढे जण बसणार नाही साध्या गाडीत तुम्हाला गाडी कोणती हवी आहे अच्छा क्लूजर ठीक आहे ना किती सात जण आहे की आठ जण आहे तुम्ही

तर तुम्हाला वर्धेहून नागपूरहून नागपूरहून वर्धा अच्छा पहिले वर्धेला जावं लागेल का नागपूर जावं लागेल नागपूरला मग तिथून वर्धा अच्छा मध्यात कुठे थांबणार आहे का मग हां अच्छा वर्धेहून वापस ठीक आहे ना सातशे रुपये जायला लागेल ना तुम्हाला सातशे यायला अन हल्टिंग चार्ज चारशे रुपये टोटल तुम्हाला हा माझा हाच वॉट्सअम् नंबर आहे ठीक